आमच्या गावातली फे आमच्या जिल्ह्यातली सर्वात म फेमस यात्रा म्हनजे बहिरमची यात्रा तिथे स म्हणजे जिल्ह्यातले सर्वचजण जातात कारण की ते खूप जुनी यात्रा आणि सर्वांना आकर्षण करणारी अशी यात्रा आहे ती तिथे महाराष्ट्रातले लोकपण येतात आणि दूरदूरचे पण सर्व लोक येतात तिथे सर्वांत जास्त प्रसिद्ध म्हणजे मटण आणि ते देवांचे दर्शन करून तिथे सर्वजण त्यांच्या रीतीने मटणाचा कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यामध्ये आजूबाजूच्या आणि सर्वांना आमंत्रण देऊन सर्वांना तिथे आ आमंत्रित करतात किंवा सर्वजण मित्र बनवून पण तिथे कार्यक्रम करतात आणि तिथे अनेक अनेक प्रकारचे पा पाळणे व मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणे व मौत का कुआ असे वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षण करणारे असे दृश्ये पाहायला मिळतात आणि तिथे खूप अशी धूम असते त्या बहिरमच्या यात्रेत